हॅलो मॅम मी दीपाली बोलते

मॅडम मला दसऱ्यानिमित्त न मला मजे डेकोरेशन करण्यासाठी नाही का घराला डेकोरेशन करण्यासाठी किंवा देवघराला डेकोरेशन करण्यासाठी फुलं पाहिजेल होते होलसेल रेटमध्ये तर आपल्याकडे कोणत्याकोणत्या प्रकारची फुलं आहेत मॅम

ओके मला चाफा मला ना किलोनी हा मॅम जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजेल किलोमध्ये नाही का

ओके तर मला झेंडूची फुलं पाहिजे आणि चाफ्याची फुलं पायजेल हे दोन प्रकारच्या आणि हा तर झेंडूची फुलं जी आहे त्याची क्वांटिटी मला पाच किलो पाहिजे आणि चाफाची आहे ते दोन किलो पाहिजेल आणि बाकी जे इंग्लिश गुलाब देशी गुलाब जे आहे ते एक एक किलो पाहिजेल मला घरपोच मिळू शकेल का मॅम

ठीक आहे चालेल मी मा माझा ॲड्रेस तुम्हाला टेक्स्ट मेसेज करून ठेवते तुम्ही मला हो होम डिलीवरी करा ठीक आहे कॅश ऑन दिलं तर चालेल का तुम्हाला ठीक आहे चालेल मी तुम्हाला कॅश ऑन करते पण मला ही जी डिलीवरी आहे ना ती उद्या सकाळी मला दहा ते अकराच्या दरम्यान पाहिजेल मॅम ठीक आहे चालेल ओके थँक यू